पुस्तकां मधील अवतरणांबद्दल बोलायचं झालं तर मला चोखोबांचा परिवार या पुस्तकातील बडव्यांनाच बडवायला हवं हे अवतरण फार आवडलं याचं कारण असं की चोखोबांवर चोरीचा आळ हा बडव्यांनी घेतला होता आणि बडव्यांनी चोरीचा आळ घेऊन चोखोबाला बडवलं पण चोखोबाला न बडवता कारण आळ हा बडव्यांनी घेतला होता म्हणून बडव्यांनाच बडवायला पाहिजे होतं असं हे अवतरण या पुस्तकामध्ये आलेलं आहे ते मला फार आवडतं